आं सर गुड आफ्टरनून

हां सर मी आय टी केलं आहे आय टी एस एम सर माझं नाव धीरजारन मोरे राहणार बुलढाणा सर माझं बी कॉम फायनल झालेलं आहे हां आणि सर मला अन् त्याच्यानंतर सर मी आय टी केलं दोन वर्षाचा ट्रेड तर मला जॉब मिळण्यासाठी

हो सर पोग्राममध्ये सर प्रोग्रॅममध्ये काय काय आय स मग तर बेस्ट आहे सर वर्क फ्रॉम होम भेटलं तर आय टीच्या बेसवर ओके सर चालेल सर

ओके सर चालेल सर थॅंक्यू